पूर्वी भांडी धुण्यासाठी घरातील आमची आई किंवा आजी तांबडी माती वापरत होती परत काही दिवसांनी त्याच्यामध्ये बदल होऊन पांढरी माती वापरावी लागली परत राख घ्यायची राख राखेपासून भांडी घासली जायची आणि नारळाचा चोथा नारळ सोलला की त्याच्या क त्याच्यावरचा आवरण असतं ते केसरी चोथा यांनी भांडी घासली जायची जायला लागली यानंतर जरा सुधारणा आली आधुनिकतेनुसार जरा परत कपडे धुवायचा सोडा हा थोडा घ्यायचा आणि त्याच्यात माती मिसळायची माती आणि सोडा आणि हे हे वापरत नंतर परत मग याच्यामध्ये अजून फरक होत तेलकट भांडी काढण्यासाठी पूर्वी डिटर्जंट असं निरमा पावडर जास्त खास नव्हती तर तेलकट भांडी काढण्यासाठी हिंगनमिट्टा नावाचा एक वृक्ष आहे त्या वृक्षाच्या फळाचा उपयोग जास्त केला जायचा लिंबाचा जास्त उपयोग केला जायचा लिंबापासून तांब्याचं भांडं तांब्या तांबा ह्या धातूचं भांडं किंवा पितळ ह्या धातूचं भांडं अधिक स्वच्छ निघतं तर पूर्वी जास्तीत जास्त लिंबाचा वापर केला जायचा नंतर चिंचही वापरली जायची चिंच सुद्धा व भांडी घासण्यासाठी वापरली जायची आत्ता भांडी घासण्यासाठी सर्वसाधारण विम बार किंवा बर्तनबार हे साबण जास्तीत जास्त भांडी घासण्यासाठी वापरले जातात आता तर भांडी घासायचा विषयच येत नाही भांडी घासणेसुद्धा मिशेन आली आहे त्याच्यामध्ये लिक्विड टाकलं की आपोआप भांडी स्वच्छ होऊन बाहेर येतात एका कप्प्यात सुकवली जातात अशा प्रकारची आता सुविधा झालेली आहे परंतु आम्ही शक्यतो विम बारनेच भांडी घासतो